तसं तर भेट देण्यासाठी मला सर्वच हे आवडतात पण जसं नागपूरजवळ फन अँड फूड आहेना ते पण फार छान आहे आणि फन अँड फूडला गेलं म्हणजे कसं की ते आता जसं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाचं पाणी तिथं चांगलं हे आहे तर मग तिथं ते स्विमिंग पूल वगैरे त्यानंतर तिथे खेळायचं तिथे जे खेळायचं जे काही बाकीचं जे हे आहेत जसं रेन डान्स आहे त्याच्यानंतरच्या वेगवेगळ्या स्लाईड आहेत वरती जे मोठमोठे आता जसं झुलामध्ये तर लहान मुलंच जास्त झुलतात पण तिथं जे मोठमोठे झुला आहे त्याच्यामध्ये मोठे माणसं पण मस्त झू म्हणजे ते एक ॲडवेंचर म्हणून हे करू शकतो आणि त्याचबरोबर हे झालं फक्त तसंच एक अकोलाजवळ पण वेदनंदिनी म्हणून आहे पण ते छोट्या प्रमाणात आहे पण तिथेपण आपण हे करू शकतो त्याचबरोबर आजूबाजू जे काही डॅम आहेत जसं आता इथं महान फिंझर म्हणून आहे तिथं डॅम आहे त्या डॅममध्ये बोटिंग वगैरे तर आपण बोटिंगचा आस्वाद घेऊ शकतो त्याचबरोबर तिथे जंगल पण आहे तर जंगलामध्येपण फिरू शकतो आणि तिथं राहायची व्यवस्थापण आहे तर ते पण एक चांगली गोष्ट आहे की तिथे राहूपण शकतो म्हणजे कोणाला नाईट हॉल्ट करायचा आहे रात्रीचं जे काही जंगलातली जीवन जगायचं आहे एका रात्रीसाठी त्याच्यासाठी त्यांनी जे काही कॉटेजेस बांधून ठेवले तिथनं पण त्याच्यानंतर रात्रीचा जो काही नजारा दिसते की समोर पाणी आहे एका अथांग सागरासारखं आपल्याला ते पाणी दिसणार त्याच्या तिकडनं चंद्र जे आहे असं वाटतं की चंद्र तिकडनं असा डू डुबत आहे किंवा निघत आहे त्याचा पण आपण त्या दृश्याचा आनंद घेऊ शकतो आणि त्याचबरोबर मग काही फोर्टपण आहेत किल्लेपण आहेत जसं इकडे एक मेळघाट इकडे जर गेला अकोटच्या इकडे तर तिकडे किल्लापण आहे तर त्या किल्ल्यामध्ये पण तिथे जे जुन्याकाळचे जे राजेमहाराजे होते त्यांच्या काही आहेत तोफ वगैरे इंग्रजकालीन पण काही त्यामध्ये अवशेष सापडतात आणि तिथंपण त्या किल्ल्यावर गेल्यानंतरपण तिथं ते पाण्याची व्यवस्था कसे करत होते म्हणजे आपली संस्कृती कशी होती याबद्दल पण आपल्याला तिथं माहिती कळते त्याचबाजूनं एक थंड हवेचं ठिकाण म्हणून चिखलदरा पणआहे तर हिलस्टेशन वर जायला पण आवड म्हणजे मला आवडते जिथं काही आपल्याला बघा आता धकाधकीच्या जीवनात कोणाला म्हणजे खूप साऱ्या लोकांना वेळेचा अभाव राहते खूप वेळ नाहीच कमीच राहते तर अशा ठिकाणी गेल्यानं मन अधिक शांत होते आणि जवळच जे शेगांव आहे ज्याला विदर्भाची पंढरी म्हणतात तर तिथं गेल्यावर तर आपल्याला अक्षरशः मन अक्ष शांत होऊन जाते आणि त्या शेगांवमध्येच म्हणजे तुम्ही दर्शनपण घेऊ शकता गजानन महाराजचे तिथे त्यांचे जे काही असं म्हणतात की आशियाखंडामध्ये सर्वात मोठी रसोई तिथं चालते तर तिथे जे काही जेवण दे देतात ज्याला प्रसाद म्हणतात त्याचापण आस्वाद घेऊ शकतो आणि आनंदसागर म्हणून त्यांनी जे काही एक मोठं पार्क केलं आहे तयार केलं आहे डेव्हलप केलं आहे जसं एक पिकनिक टुरिस्ट प्लेस म्हणून पण किंवा एक पिकनिक स्पॉट म्हणूनपण ते आपण म्हणू शकतो त्याला तिथं गेलं तर तुमचा अख्खा दिवस जो आहे ना तो अत्यंत आनंदात जाऊ शकतो तर असे काही ठिकाणं आहेत जिथं मला जावयाला खूप आवडतं